आम्हाला कोडद्वारे जरा काही सवलत मिळतील का मग म्हणजे आम्ही नियमित वाहक नियमित वाहक आहे आम्ही हो आमचं नेहमीच येणं जाणं असते आम्ही नेहमी कॅब बुक करत असतो तर आम्हाला काही थोडी सवलत हवी होती नाही काही म्हणजे त्याच्यात थोडं काही कमी जास्त किंवा काही पेट्रो हे बघा ना तुम्ही नाही असं कसं काही तर सवलत तुम्हाला द्यावं लागणार ना कारण आम्ही नेहमीचे ग्राहक आहे तुमचे वाहतूक आमची नेहमीचीच चालू असते नाही आम्ही सर्व मित्र आहे आम्हाला एक कॅब बुक करायची होती तर आम्ही बाहेर चाललो आहे मित्र मैत्रिणी

तर थोडीशी आम्हाला द्या ना काही सवलत द्या काही सीटांमध्ये काही थोडं कमी जास्त करा अरे असं कसं नाही आता दरवेळेस आम्ही कॅब बुक करतो दरवेळेस आम्ही जात असतो नेहमीच आम्हाला जाम जाणं येणं असतं नेहमीच आम्हाला काम पडतं आणि तुमच्याच एजन्सीमधून कॅब बुक करत असतो तर तुमचं काम आहे ना आम्हाला जराशी सवलत देणं काही त्याच्यात थोडंसं पैशाचं बघा ना जरासं होतं असेल तर अरे असं थोडी असते काही तुम्ही नेहमीच्या ग्राहकांना ओळखू शकता ना तुम्ही आता नेहमीचा ग्राहक आहे तर तुमचं पण काम आहे ना थोडंसं कमी जास्त करायला नाही असं नसतं

नाही प्लीज अंहं नाही मग राहू द्या मग आम्ही कॅब बुक नाही करत बघा मग तुम्हाला काय करायचं ते देता का मग सांगा हो ठीक आहे चालेल